तंत्रज्ञानाने ना एकूणच शिक्षणव्यवस्थेमध्ये खूप बरेच बदल केले आहेत आणि अर्थात चांगल्या पद्धतीचे बदल आहेत त्याच्यामध्ये ह्या मध्ये आपण असं म्हणूयात की एक उदाहरण जर द्यायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिलं गेलं एक त्याच्यानंतर ऑनलाइन बरीच कामं पण करता आली त्याच्यानंतर मार्केटिंगचं काम हे बदललं पूर्णपणे कोविडच्या काळात आणि ते केवळ आणि केवळ तंत्रज्ञानानमुळं शकक्ष् श् शक्य झालं ह्याचाच जर विचार करायचा झाला ना तर आपण एक असं म्हणूयात की एक दहा वर्षापूर्वी पाच पाच ते दहा वर्षापूर्वीचं मार्केटिंग म्हणूयात आपण आणि आताचं मार्केटिंगची पद्धत याच्यात प्रचंड बदल झाला वेगवेगळी शिक्षण स संस्था ज्या आहेत त्यांनी आपले कोर्सेस हे ऑनलाइन आणले ते केवळ तंत्रज्ञानामुळे आणि शिक्षण म्हणजे वर्गात जाऊन शिकणे हा एक जो विषय असतो तोच बदलून गेला पूर्णपणे त्याचबरोबर र्र राज्यातील बऱ्याच शिक्षणसंस्था ज्या आहेत त्यांनी बाहेरच्या देशातल्या यूनिवर्सिटीज बरोबर वेगवेगळ्या कोर्सेससाठी डिप्लोमा म्हणूयात आपण डिग्रीज म्हणूयात ह्याच्यासाठी टायअप केला त्यांच्याबरोबर संधान बांधलं आणि तिकडचे शिक्षणातले काही चांगल्या चांगल्या गोष्टी ते भारता महाराष्ट्रामध्ये आणून त्यांनी एक चांगला पायंडा रचला आणि इत इकडच्या भार राज्यात जे विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाची ओळख करून दिली ती केवळ तंत्रज्ञानामुळेच